जसं आपल्या घरी म्हणजे वेगवेगळ्या सोप्स वगैरे आणतात तसंच एक दिवशी आमच्या घरी डव्ह नावाचं एक सोप आणलं होतं आधी तर मला वाटलं की जेव्हा मी याची पॅकेजिंग उघडली तर एकदम सेंटेड वास आला आद मला तर वाटलं की आता हे खूपच छान निघेल म्हणून किंवा याचा जो सेंट येत होता तसं खूप फ्रेश वगैरे वाटेल तर मी जेव्हा हे ट्राय केलं आधी तर ठीक होतं पण मग त्यानंतर असं झालं ते की जेव्हा पाण्यानी धुवायची बारी आली तर खूप असं चिकट चिकटस वाटत होतं म्हणजे जसं काही साबण पूर्णपणे आपल्या आंगातून उतरलं नाही आंगुड झाल्यावरी असं होतं ते आणि जे आता अॅड्वटाईजमेंट दाखवतात डवची की हे साबण वापरा ज्यानी तुमची स्कीन खूप सॉफ्ट होईल मऊ मऊ लागेल किंवा जास्त ऑईली पण नाही लागेल असं जे होतं ते सगळं म्हणजे खराब म्हणजे ते सगळं उल उलटं झालं त्याचं तसं म्हंटलं तर मी जेव्हा डव साबण वापरायला गेली तर दोनतीन दिवसांनंतर माझ्या चेहऱ्यावर पिंपलसुद्धा यायला लागले आणि तसेच म्हंटलं तर जे मग त्या डव साबणाचे इफेक्ट जर आपण म्हणू साईड इफेक्ट्स तर ते असे झाले होते की आंगातला जो चिकटपणा होता तो तसास राहून जात होता स्कीन सॉफ्टच्या ऐवजी अजून म्हणजे चिकट आणि ऑईली ऑईली व्हायला लागली होती आणि तसं म्हंटलं तर साधारणपणे सेंटच एक होता फक्तम् जो चांगला होता पण काही दिवसानंतर तो ही चालला गेला आणि इतकं फेस होत होतं त्या साबणाचं म्हणजे आपला जे नॉर्मल आपण दुसरे वापरतो तर इ त्यांचं इतकाही जास्त होत नाही पण डव साबणाचा जरासा जर लागलं त्याची कॉन्टिटी लवकर संपत होती आणि तर तेस नाही तर म्हणजे लवकरस त्याचा जो सहसपणा आहे तो निघून जात होता आणि त्यातस त्यात मी सजेस्ट करेल की कोणी जास्त तर डव साबण नाहीस वापरावं कारण की हे मग खूपस म्हणजे हानिकारक असू शकते कारण की जेव्हा मी त्याची पॅकेजिंगचं बघितले की की त्याच्यामध्ये कोणकोणते प्रोडक्ट्स वगैरे यूस करतात तर त्यात खूप प्रकारचे म्हणजे वेगवेगळे आणि जेम् जे की आपल्या ह्युमन स्कीनला नसायला पाहिजेत स्पर्श ज्या केमिकल्ससा ते सुद्धा त्यात टाकलेले होते फक्त की म्हणजे त्याचा चांगला प्रभाव पडला पाहिजे पण असं काहीस नव्हतं डव साबण फक्त काही काही स्कीन्सलाच जर तसं म्हणलं तर सूट होते पण बाकीच्यांना नाही होत जसं की माझ्या स्कीनला तर झाला नाही मन मी रिकमेंड करेल की आपण जर डव साबण नाहीस वापरलं तर बरं राहिल